वाशीम जिल्ह्यातील स्थानिक आणि राजकीय संररचना खूप पारदर्शक आहे प्रशासनिक विभाग निवडूक अधिकारी सरकारमध्ये प्रतिनिधी आमच्या जिल्ह्यातील आमदाराची नावे राजेंद्र पाटणी युसूफशेठ पुंजानी आणि वेगवेगळे आहेत